काम करताना मला शिलाई मशीन लागेल आणि पिकोफॉलचं दुसरं एक मशीन आहे ते लागेल टाके असं काही आव्हानात्मक नाही आहे मला ब्लाऊज शिवणं खूप आनंददायी वाटतं कारण कसं म्हणजे कटिंग वगैरे अस केलेलं असतं पेपर कटिंग मग त्या फक्त ब्लाऊज पीसवर ठेवायचं आणि ते कट करायचं आणि त्याला शिलाई मारायचे हे सोप्पं आहे त्याच्यामुळं मला ते सगळ्यात जास्त आवडतं आतापर्यंत मी एक पिशवी तयार केली होती ती पिशवी जाड कापडाची होती त्याच्यामुळं मला मशीन थोडी साथ देत नव्हती कारण तो कापड खूप जाड होता आणि ती मशीन तशी सात म्हणजे त्या का मशीनवर तो जाड कपडा एवढा चालत नव्हता मग तरी पण मी तो प्रयत्न करत होते की ती मशीन त्या मशीनने मी ती पिशवी शिवेन पिशवी शिवली शिवली पण त्याची एक बाजू उलटी लागली उलटी लागल्यानंतर आता ती परत उसवून मला ती शिवायची होती म्हणून मी तिला परत उसवली नंतर पुन्हा बघितलं की ती नची कशी जोडायची त्याच्यानुसार मी त्याला पिना टोचून घेतल्या आणि मी ती पिशवी परत तयार केली कटिंग करण्यापासून ते पिशवी पूर्ण तयार होईपर्यंत मला जवळजवळ चार ते पाच तास लागले असतील त्याच्यानंतर ज्या मी पिशव्या तयार केला त्या मी एका एका तासात पूर्ण करत होते पण ती पिशवी तयार करण्यासाठी मला खूप वेळ लागला होता